स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ सामुग्री निर्मितीमुळे गेमिंग उद्योगावरती थोडाफार प्र परिणाम हा झालेला आहे कारण आजकालच्या जगात मैदानी खेळ खेळणं मुलांना शक्यतो आवडत नाही का यानी आजचं कारण आहे मोबाईल आणि हे जे ऑनलाईन गेम आलेले आहेत त्यामुळे आत्ताची मुलं ही मोबाईलवर गेम खेळणं पसंत करतात आणि खरं तर हे चुकीचं आहे कारण याच्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर खूप परिणाम होतो याच्यामुळे त्यामुळे स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ निर्मितीचा आणि गेमिंग उद्योगाबद्दल जर का बोलायला गेलं तर मैदानी खेळ खेळाचं जे सामान लोकं विकतात त्यांच्यावर याचा परिणाम जास्त करून झालेला आहे पण जे ऑनलाईन गेमिंगसाठी किंवा मोबाईल वगैरे विकतात त्यांच्यावर याचा परिणाम होत नाही कारण त्यांचा जो उद्योग आहे तो व्यवस्थितपणे चाललेला असतो पण जो सामान्य माणसाचा जो गेमिंग उद्योग आहे त्याच्यावर खरंच खूप परिणाम होत आहे याच्यामुळे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे कारण मुलांचे शारीरिक वाढ होणं हे खूप गरजेचं आहे